भारतामध्ये हवामान सध्या उष्ण आणि तीव्र गतीचे आहेत कारण की आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे तर त्यामुळे आता टेंप्रेचर पण वाढलेलं आहे त्यामुळे रोजच्या दररोज दररोज टेंप्रेचर वाढत आहे आता टेंप्रेचर म्हटलं तर फोर्टी सिक्स डिग्री सेल्शियसच्या समोर आहे आणि त्यामुळे आता आपल्या भारतामध्ये जर आता ऊन तापत असेल तर बाहेर जसजसे आपण जाऊन त्यामध्ये हवामानामध्ये बदल येणार जर आपण भारताच्या व्यतिरिक्त बाहेर गेलो तर त्यामध्ये पाऊस येणार कुठले समोर गेलो तर तिकडे हवामानामध्ये दमट येणार कुठे पाऊस येणार कुठं थंडी लागणार वातावरण प्रत्येक जागी चेंंन्जिंग होत असणार आणि असं प्रत्येक जागेमध्ये जसं जसं आपण समोर समोर जाऊ तसं तसं वातावरणामध्ये बदल होत जाणार कारण की असं जरूरी नाही आपल्याकडे पाऊस येतात तिकडे पण पाऊस येणार बाहेर आपण गेलो तर तिकडे कुठं दमट वातावरण कुठे ऊन राहणार इकडे आपल्याकडे पाऊस येणार तर इकडे थंडीला राहणार तर तिकडे ऊन येणार अशा प्रकारे वातावरण बदलत जाते